स्थानिक शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रथम शाळेला भेट देऊन तेथे मुलांची चाचणी घेतल्या जाते जर मुलांनी चाचणीमध्ये विशिष्ट मार्क मिळवले तर मग त्याची ॲडमिशन कन्फर्म केल्या जाते आणि त्यानंतर जन्मदाखला आरोग्यासंबंधीचा दाखला फोटो त्यांचा रहिवासी दाखला इत्यादी प्रकारचे कागदपत्र गोळा केले जातात व त्यानंतर त्या मुलाला प्रवेश दिला जातो जर शाळा ही अनुदानित स्वरूपाची असेल तर तेथे कुठलीही फी आकारण्यात येत नाही पण जर शाळा ही विना अनुदानित तत्वावर चालत असेल तर तेथे विशिष्ट प्रकारची फी आकारली जाते ही शाळामध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया आहे